बघा भारताच्या अनेक भागामध्ये मुलींच्या प्रोत्साहनासाठी त्यांना सायकल दिली जाते किंवा लॅपटॉप दिला जातो हे बरोबर आहे आणि हे बरोबर असलंच पाहिजे काही भागात काय होतं शाळा आणि गावं हे जवळ जवळ नसतात गावात शाळा हे गावाच्या बाहेर असते किंवा दुसऱ्या गावात पण असू शकते आणि तिथं मुलींना मुलींसाठी जाण्यासाठी काही अडचण असली असते त्यासाठी आपल्या गव्हर्मेंटने त्यांना सायकल किंवा तिथं सोयी केली पाहिजेल हे करायलाच पाहिजेल सगळ्या सग सगळ्या सगळीकडे अख्या महारा भारतात अख्या देशात सगळीकडे हे केलं पाहिजेल आणि हे महत्त्वाचे आहे आणि असे नसेल तर मग असे समजा आता मुली मुली जाऊ शकत नाही काही ठिकाणी काही ठिकाणी त्यांना तिथं अवेलेबल नसते जायसाठी गाडी मगा हे ते त्यांना सायकल किंवा लॅपटॉप काही ठिकाणी काहींची परिस्थिती पण नसते ते घेण्याची त्यामुळं मुली शिकू मये त्यांना वाटतं आपली परिस्थिती नाही आपण शिकलं नाही पाहिजेल हे ते त्यामुळं आपल्या गव्हर्मेंटनं त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजेल त्यांना सायकल घेऊन त्यांचं शिकण्यासाठी त्यांना लॅपटॉप येते काही ज्यां जे गरजेच आहे त्यांच्यासाठी ते केलं पाहिजेल आणि असं केलं तरच आपली देशातील सर्व सगळी मुली हा शंभर टक्के शिकल्या असतील आणि हे मुलींचंच नाही तर मुलांना पण असे सोयी केल्या पाहिजेत म्हणजे जिथं ते म्हणजे शाळा समजा गावापासून लांब असेल त्यांना पण तिथं काहीतरी सोयी करून दिल्या पाहिजेल किंवा त्यांना जे आपण जे घेऊ शकत नाही वस्तू ज्यांची परिस्थिती काहीच नाही त्यांच्या त्यांना गव्हर्मेंटने शिक म्हणजे पूर्णपणे शिक्षण फ्री दिलं पाहिजेल आणि त्यांना ज्या सोयी नाही तिथं त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिला पाहिजेत आणि हे केलंच पाहिजेल हे नसेल तर मग खूप जण अनपढ राहतील म्हणजे ज्यांना शिकण्याची त्यांना आवड असते ते जाईल त्यांची हे